हो तिथेच कॉल लागलेला आहे आपण हो बोला ना अच्छा

तसं तर आमच्याकडे भरपूर फुलांच्या व्हरायटीज अवलेबल आहेत जसं की गुलाब आहे कमळ आहे निशिगंंध आहे जास्वंद आहे शेवंती पारिजातक चाफा आणि अजूनही काही वेगवेगळ्या प्रकारची भरपूर फुले आहेत आणि तसंच ते वेगवेगळ्या कलर्समध्येही अव्हेलेबल आहेत तर तुम्हाला कोणकोणती हवी आहेत तसं गुलाब आणि चाफा जर म्हटलं तर हे दीडशे दोनशे रुपये किलो आहेत आणि आपले निशिगंध शेवंती जास्वंद हे आपल्या तुम्हाला साठ रुपयांपर्यंत मिळून जातील आणि तसंच आमच्याकडे वेगवेगळे हारही अवलेबल आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पण आहेत हो बनवून देऊ शकतो तुम्ही जशा प्रकारे डिझाईन सिलेक्ट कराल तसे नक्षीदार वेगवेगळे आम्ही हार आणि तसेच ज्या ज्या फुलांचं कॉम्बिनेशन पाहिजे त्या कॉम्बिनेशनमध्ये देऊ शकतो

बुकेचे प्राईस पाचशेच्या पुढं असतात हार पण तुम्हाला अडीचशेच्या पुढे साधे झेंडूचे हार जर भेटले तर ते अडीचशेच्या पुढं जातात आणि जसं तुम्ही म्हणतात की डिझाईन सिंगल लाईन डबल लाईनचे हार जर म्हटलं तर ते कॉस्टली जातात फार जसं की आपण त्यात गुलाबाची फुलं निशिगंध हो पाचशेच्या वरती तुम्ही जशा प्रकारे डिझाईन ऑर्डर कराल तशा प्रकारे तुम्हाला कॉस्टली जातं ते हो हो ताजीच फुलं असतात कारण मार्केटमध्ये सगळ्यात प परफेक्ट इथे आमचं शॉप आहे आणि रोजच आता कुंभमेळ्याच्या याच्याने भरपूरच ऑर्डर्स येत आहेत तर तुम्हाला ताजीच फुलं आम्ही शेतातून तोडून देतो कारण कसं शेजारीच बाग आहे त्याच्यामुळं आम्ही जास्त तोडून नाही ठेवत जितके लागंल तसे ऑर्डरप्रमाणे तोडून त्याचे फ फुलं बनवून मगच आम्ही प्रोडक्शन करत असतो अजून आणि तुम्हाला किती बुके हवे आहेत तुम्ही सांगू शकता अच्छा वीसतीस बुके आणि हार किती पाहिजे आहेत पन्नासेक आणि हारांची साईझ तुम्ही तरी किती लांब सांगू शकता अंदाजे म्हणजे आपण पाच रुंद किंवा पन्नासेक रुंदीचे म्हणजे नक्की कशा मंदिराच्या डिझाईनसाठी तुम्हाला फोटो पाहिजे आहेत किंवा मंदिराच्या दरवाज्यांसाठी किंवा जे महाराज लोक येतात त्यांच्या स्वागतासाठी हार पाहिजेत त्यांच्या स्वागतासाठी बुके पाहिजे आहेत

आणि मंदिराच्या डिझाईनसाठी तुम्हाला कोणकोणती फुलं हवी आहेत आमच्याकडे नलिनी नावाचं अतिशय सुंदर फूल अवेलेबल आहे जे डिझाईनसाठी अतिशय सुंदर दिसतं आणि त्यासोबत निशिगंंधाचं कॉम्बिनेशन आणि सोनचाफा तसेच राणीचाफा जो आपण म्हणतो गुलाबी कलरचा त्यात परत सफेद आणि गुलाबी कलरचा चाफा पण उपलब्ध आहे ओके बरं धन्यवाद तुम्ही आमच्याकडे येऊन जा आम्ही तुम्हाला जे पाहिजे ते देऊन देतो ठीक आहे धन्यवाद